हॅलो प्लम्बरशी बोलणं होतं आहे का मी ईशा सोनकर बोलत आहे मला माझ्या घरची माझ्या घरी नळ फिटिंग करायची आहे माझं नवीन घर बनलं आहे आता वैशालीनगरमध्ये तर तिथं नवीन नळ लावायचे म्हणजे एकदम नवीन मॉडर्न फिटिंग करायची आहे तर तुम्ही कधी करून द्यान दोन मजलीची आहे केव्हा करून द्यान अर्जंट आहे लवकरात लवकर करून पाहिजे

अजून फिटिंग फक्त पूर्ण मॉडर्न पाहिजे पुराणे काहीच नाही पूर्ण कारण माझं न्यूली बनलेलं घर आहे त्याच्यासाठी पूर्ण नवीन फिटिंग पाहिजे

तर तुमचे पैसे किती होतील

तरी आमच्याकडे खाली दोन दोन बाथरूम आहे एक किचन आहे वरती पण सेम आहे तर त्याचे किती होतील एक किचन आहे

हो दोन वरती हो हो तर कमीतकमी तरी किती लागतीन अंदाजे नाही मटेरियल तुमचंच

अच्छा याच्यात सगळं येऊन जाईन ना आम्हाला काहीच खर्च नाही येईन ना वेगळा अच्छा ठीक आहे तर तुम्ही उद्या या आणि करून द्या

तर तुम्ही उद्याच याल ना कारण लवकरात लवकर करायचं आहे ठीक आहे तुमचं ऑनलाईन आहे का मी ऑनलाईन करून देते ना ठीक आहे तुम्ही उद्या या मी उद्यालाच तुम्ही पहिले मेजरमेंट घेऊन घ्या मग तुम्हाला कॅश देतो